पोद्दार इंटरनॅशनलमध्ये स्कूल फोन लागलेला आहे का अॅक्च्युली मला माझ्या मुलाची अॅडमिशन करायची होती एल के जीमध्ये तर मला थोडीशी माहिती जाणून घ्यायची होती स्कूलबद्दल हो एल के जीमध्ये आहे ना म्हणूनच फोन केला मी अच्छा मला अजून विचारायचं होतं की डॉकुमेंट वगैरे काय लागणार आहे अच्छा अच्छा ठीक आहे आणि मी न्यूज ऐकली

हो ठीक आहे अजून एक विचारायचं फीजबद्दल विचारायचं मला की फीज किती अॅली के जीची आणि एल के जीमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर कोणती सुकूल कोणत्या स्टँडर्डपर्यंत आहे अच्छा पण कव एल के जी ते टेन्थपर्यंतचं सी बी एस ई पॅटर्न आहे पण जे समोरचे आहे ते स्टेट बोर्ड आहे की ते पण सी बी एस ई आहे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे थॅंक्यू